हॅलो परिवहन सेवा ग्राहक सेवामध्ये कॉल लागला आहे का मला माझं जे वाहन चालकाचा जो परवाना आहे तो कालबाह्य व्हायला आला आहे तर तो मला अपडेट करून हवा आहे नूतनीकरण करायचं आहे मला त्याचं तर त्यासाठी मला तुमच्याकडून थोडी मदत हवी होती माझं काम खूप अवघड असल्यामुळे म्हणजे जिथं मी आत्ता माझा व्यवसाय आहे त्या कामाच्या ठिकाणी मला खूप जास्त माझा वेळ जातो त्यामुळे मला तिथं आर टी ओमध्ये येऊन कार्यालयात येऊन मी माझं जे नूतनीकरण आहे वाहन चालक परवान्याचं ते मी येऊन तिथं करू शकत नाही तर त्यासाठी मला ऑनलाईन करायचं आहे नूतनीकरण प्रक्रिया तर त्यासाठी मला तुमची मदत हवी होती त्याची प्रोसेस मला तुम्ही सांगू शकाल का

त्यासाठी काय करायला लागेल सगळा आधी ओके म्हणजे मला पहिल्यांदा तो तुमच्या जो वाहन चालक परवान्याची जी वेबसाईट आहे तिथं जावं लागेल आणि तिथं जो फॉम आहे तो डाउनलोड करून घ्यावा लागेल ओके तो फॅ स्कॅन करून अपलोड केला माझं वय माझं वय आत्ता चाळीस वर्षांपेक्षा कमी आहे ओके म्हणजे जर माझं वय जास्त असतं तर मला डॉक्टरांनी फॉर्म भरलेला फॉर्म ए देणं गरजेचं असतं बरं आणि जुनं लायसन्स पासपोर्ट साईज फोटो बरं पण मला वाटतं ते बहुतेक ते ऑफलाईन पद्धत आहे मला वाटतं तुम्ही ऑनलाईन रिन्यू करण्यासाठी जी आपली वेबसाईट आहे ती सांगता का ओके परिवहन डॉट गवरमेंट डॉट इन स्लॅश परिवहन ओके ठीक आहे मी त्या वेबसाईटवर गेले पुढे ओके तिथं डावीकडे एक ऑनलाईन पर्याय आहे हां आहे दिसला ठीक आहे क्लिक केलं बरं त्यानंतर सर्विसेस ऑन ड्रायविंग लायसन्सवर क्लिक केलं बरं आणि तिथं माझी माहिती भरायची आहे काय काय माझं नाव माझा पत्ता वय जुना ग्राहक माझा जो कुठला नंबर आहे वाहन चालकाचा बरं तो द्यायचा आहे आणि कागदपत्र काय काय जोडायचे आहेत त्याला ओके माझं जुन्या ड्रायविंग लायसन्सचा फोटो पासपोर्ट साईज फोटो आधार कार्डाचा फोटो आधार कार्डाचा कशाला ओके माझा जो ॲड्रेस प्रूफ म्हणून बरं पॅन कार्डाचा फोटो ठीक आहे हे सगळं आणि माझी माहिती सगळी भरायची आहे बरं ठीक आहे चालेल ठीक आहे मग ते ऑनलाईन कागदपत्र जोडल्यावर किती दिवसात मला मिळेल जास्तीत जास्त कारण माझं आता हे लायसन्स तीन महिन्यात एक्सपायर व्हायला आलं आहे ओके एका महिन्यात होऊन जाईल आणि मग माझ्या नवीन माझं नवीन लायसन्स आहे ते माझ्या कुठल्या मग मी जो ॲड्रेस देईल त्याच्यावरच येईल ना जो माझा डॉक्युमेंट्सवरचा आहे ठीक आहे ओके तुमचं नाव सांगू शकाल का मला रुपेश ओके रुपेश मला अजून माहिती हवी होती की ही जर प्र ऑनलाईन जर मी हे नवीन अपडेट करते आहे माझं वाहन चालक परवान्यासाठी मी जे रिन्यूवलसाठी प्रोसेस करते त्यासाठी मला काही पैसे भरावे लागणार आहेत का तिथे काही प्रोसेसिंग फी असं काही आहे का कारण इथं काही दिसत नाही समजत नाही आहे नाहीतर नेमकं असं व्हायचं की प्रोसेसिंग अमाऊंट ओके नाही फ्रीमध्ये आहे बरं ठीक आहे म्हणजे वेळेच्या आधी जर मी ते रिन्यू केलं तर मला फी नाहीतर मग मला दंड बसेल का बापरे ओके ठीक आहे मी माझं नाही वेळेत आत्ता मी करून घेते म्हणजे मग लवकरात लवकर होईल ठीक आहे धन्यवाद रुपेश खूप खूप धन्यवाद